हॅलो हां मिशो हेल्पलाईन का हो सर मी शिल्पा करंजकर माझा मी मिशोवर ऑर्डर दिलेली होती ऑर्डरचा नंबर आहे एन एक दोन चार पाच सहा हा सर साडी खराब आलेली आहे मी जशी ऑर्डर केलेली होती किंवा फोटोमध्ये जशी दर्शवलेली होती तर तसा रंग पण नाही आहे रंगामध्ये खूप बदल आहे त्याचबरोबर त्याची जी बॉर्डर आहे काठा हां काठांची लेस पण निघालेली आहे त्यामुळे माझा अपेक्षाभंग झालेला आहे

हां मला साडी परत करायची आहे सर हो रिटर्नच ऑप्शन भरलेला होता मी हो पंधरा तारखेला साडी मी ऑर्डर केलेली होती वीसला ती मिळाली पण जेव्हा ओप उघडून पाहिली तर त्यावेळेस त्याच्यामध्ये रंगा वगैरे बराच त्याचबरोबर जे पोत आहे साडीचं ते पण योग्य नाही आहे

हां त्यामुळे मला ती परत करायची आहे आता हां ह्या तक्रारीवर सर त्वरित कारवाई करा मला माझे पैसे पण परत कसे मिळू शकतील याबद्दल मला मार्गदर्शन कराल का

हो हो मी सगळी माहिती त्यावर फॉम भरलेली हो त्याची मी फोटो पण काढले आणि ते पाठवलेले आहेत हो चालेल चालेल चालेल किती दिवस लागतील सर साधारण

ठीक आहे चालेल ओके थँक्यू सर